हॅलो हां सर मुझे बुक चाहिए थी हा सर मला बुक पाहिजे होती श्रीमद् भग्वद्वगीता म्हणून तर आपल्याकडे ते अव्हेलेबल आहे का अच्छा त्याची प्राईस किती आहे तुम्ही सांगू शकता अच्छा अजून ही एम आर पी झाली आहे डिस्काउंटेड रेटवर रेटवर किती आहे तुमच्याकडं अच्छा नाही मला कॉलवर कन्फर्म करायचं होतं जर ते बाहेर डिस्काऊंट जर ते जास्त मिळत असेल त्याच्यामुळे मी तुमचा रेट कम्पेर करायला कॉल केला होता मला तिथे फिफ्टीन टू ट्वेन्टी पर्सेंट डिस्काऊंट मिळत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केला हा हा कारण की मला ओके मला कारण एका एका बुकसोबत आणखी दोन तीन बुक्स घ्यायच्या होता तर अच्छा कारण की मला क्वालिटीपण छान पाहिजे कारण जे पेजेस आहे ते चांगले राहता तर चांगले होऊन जाईल कारण की रफ अँड टफ युजमुळे कसं पेज पण चांगले पाहिजे नाहीतर डिस्काउंटेड रेटवर थोडा हलक्या क्वालिटीचे मिळते म्हणून मी क्वालिटीपण चेक करायची होती मला ठीक आहे ना ठीक आहे ना तर मला त्याचं बिल मिळेल ना अच्छा ठीक आहे तर मी शॉपवर येऊन जाईन तुम्ही मला ॲड्रेस सांगून द्या तसं मी येऊन जाईन अजून डिस्काउंटेड रेट आपला किती राहील म्हटलं अच्छा ठीक आहे ना मी येऊन जाईल ठीक आहे माझं नाव जयेश ठीक आहे ओके ठीक आहे ना मग मला जर ते डिस्कांउंटेड रेटवर मिळेल तर मीच ॲज फ्युचरमध्ये पण तिथूनच बुक घेईल असं होऊ शकते तर आपण डील करून घेऊ ते ठीक आहे ओके थँक यू ठीक आहे